हॅलो हां तुम्ही मोबाईल शॉपमधून बोलत आहात का मॅडम

मॅडम मला मोबाईल म्हणजे तुमच्याकडे कोणते कोणते याचे कोणत्या कोणत्या कंपनीचे किंवा कोणते चांगले चांगले असे मोबाईल असतील तो त्याची काही माहिती द्याल का मला घ्या आमचा बजट तरी असेल पंधरा पंधरा हजारापर्यंत

पण पण जसं आता मा माझ्याकडे पंधरा हजार ऑन कॅशमध्ये आहे का ते सर्व जे तुम्ही सांगत आहात

हो का तसं मला विवो वाय वाय ट्वेंटी पाहिजे होता तेही इस्टॉलमेन्टवर पाहिजे होता तर त्याचं कसं काय

सोळा सतरापर्यंत तर त्यामध्ये जसं आपल्याला डाउन पेमेंट वगैरे भरावं लागते तर तो किती भरावं लागेल दोन भरावं हो का मॅडम आणि किश्त वगैरे मग खूप येत असेल ना त्याची पण चांगल्यात चांगल्या कंपनीचा असेल तर मला घ्यायचाच आहे म्हणून मी विचारत आहे

हो का हो ठीक आहे ना मॅडम मला पाहिजे होता

स्टॉलमेन्टवर तुम्ही सोळा सतरा अठरा हजार म्हणून राहिला खूप बा व्याज जाते ना त्याच्यात मग त्यापेक्षा आहेत माझ्याकडे तितके पैसे तर मी ऑन कॅशच घेते म्हटलं

पेमेंटचं ऑनलाईनच करू

हो का रियलमी तो कितीपर्यंत मिळेल तर हो का ठीक आहे ना बघते मग हो हो मॅडम हो ठीक आहे आणि मला म्हणजे मोबाईल मिळेल केव्हा तर शॉपमध्ये यावं लागेल क्या का मॅडम आम्हाला ठीक आहे मॅडम धन्यवाद